हो आम्ही सरकारी योजनेचा लाभ घेतो जसे की आपण पेट्रोलपंपावर गेले की लेडीजला लवकर म्हणजे लवकर सुविधा देतात लवकर हे करतात नंबर लावतात पटकन गेलं की लेडीजला लवकर देतात आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये पण गेलं की तिथे कसं सरकारी हॉस्पिटलला असल्यामुळे डोळ्यांचे ऑपरेशन वगैरे होतात सगळ्यांना सगळ्यांचे फायदे होतात पैसा कमी लागतो आणि त्याच्या आपल्याला बस बसचं सेवा जी जी आ दिलेली आहे पन्नास टक्के सूट दिलेली आहे बसचासुद्धा आम्ही उपयोग घेतो